जालना जिल्ह्यात मुख्य आरोग्य सुविधा आणि सेवा उपलब्ध असण्यामध्ये हॉस्पिटल क्लिनिक फार्मसीज आणि कम्युनिटी हेल्थ सेंटर हे सर्व उपलब्धच आहे पण यामध्ये प्रामुख्याने आमच्याकडे जिल्हा सत्र रुग्णालय उपलब्ध आहे ज्यामध्ये सर्व स्त्रियांचे जे प्रसूतिकरण आहे ते तिथे होते ज्यामधे फ्री मोफत ते होऊन जातं पूर्ण त्याच्यामध्ये त्यांना डिलिव्हरी पासून ते पूर्ण बाळंतपण होईपर्यंत एक रुपयाही खर्च लागत नाही खर्च पूर्णतः सरकार करते मेडिकली खुश वगैरे मेडिकल आहे त्यामध्ये तो सर्व प्र जे मेडिकलचे साहित्य आहे तिथे तो डिस्काऊंट देतो दहा टक्के पंधरा टक्के आठ टक्के वीस टक्के याप्रमाणे तो ओळखीचे गिऱ्हाईकांना रोजचे गिऱ्हाईकांना तो डिस्काऊंट देतो डिस्काऊंट देतांना तो हयगय करत नाही त्याच्याकडे खूप साऱ्या प्रमाणात कस्टमर येत राहता आणि हेल्त केअर सेंटरमध्ये एक इथं आदित्य हेल्थ केअर सेंटर आहे ज्याच्यामध्ये सर्व स्त्री पुरुष प्रौढ आणि बालक इथे येऊन आपल्याला जे जे काय समस्या आहे त्या समस्येचं मुफ्त निवारण करू शकता हे सर्व सरकारी फंडाच्या माध्यमातून होतं आणि यामध्ये कुठले आपल्याकडे फसवणुकीचा कारभार होत नाही याची काळजी घेतली जाते कारण की इथले लोकं सर्व मनमिळाऊ आहेत